राज्यातील शिक्षण व्यवस्था हळूहळू सुधरत आहे म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये पण जे शाळा आहेत त्याकडे सरकार आता लक्ष देत आहे आताच आता एवढ्यातच काही न्यूज ऐकलेली की ज्या शा म्हणजे आपलं नर्सरीच्या ज्या शाळा आहेत म्हणजे के बालवाडी वगैरे तर त्यासाठी पण सरकारची पर्मिशन घ्यावी लागेल तर अशा प्रकारे हळूहळू सर्व व्यवस्था सु सुधरत आहे त्यानंतर भरपूर एन जी ओ पण आहेत जसं युनिसेफ आहे प्रथम आहे ते शिक्षणावर काम करतं तर ते खेड्यापाड्यांमध्ये जाऊन पण ते जे लहान मुलं आहेत जे शाळा शाळेत जात नाहीत तर त्यांना शिकवावण्याचा एकत्र आणण्याचा खेळाच्या माध्यमातून शिकवण्याचा भरपूर प्र प्रयत्न करत आहेत तर अशा प्रकारे या समस्या हाताळल्या जात आहेत